व कला आणि हस्तकलामध्ये जर एक विचार केला तर सोशल मीडियाने आजकाल खूप मदत केली आहे कारण की ज्या काही कला आणि हस्तकलेपासून आपण विविध प्रकारच्या ज्या वस्तू बनवत होतो त्यांना मार्केट नव्हतं ते सोशल मीडियाच्या मार्क मार्फत आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे जेणेकरून ते भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण खूप सारे लोक बघतात त्याच्यामुळे त्यांना चांगली डिमांड येत आहे